हां प्रणाली बोलते मी हां काही नाही गणपती जवळ आले आहेत ना म्हणलं तुमच्या इथे कसं साजरं करतात गणपती काय माहिती म्हणून फोन केलेला

हां नाही इथे मोठ्ठं नसतं इथं अनंत चतुर्थीला खूपच महत्त्व दिलं जात आहे पण छान आहे होय आत्तापासूनच तयारी चालू झाली आहे तर मंडळ वगैरे म्हणजे जास्त आहेत ना कोल्हापुरामध्ये त्यामुळं गर्दी पण जास्त आहे आणि खरेदीसाठी पण खूप इथं दुकानं वगैरे असल्यामुळं खूप म्हणजे मोठ्ठ्यानंच केलं जातं सगळं काही आणि घरगुती गणपती एकेकांचे दीड दिवसाचे असतात हां

हां ओके

नाही इथे पाच दिवस किंवा सात दिवस असतात गणपती आणि एकेकांच्या असतात ते दीड दिवसच असतात मग आत्ता इथे पंचगंगा नदी जवळ आहे ना इथूनच कोल्हापुरात तर त्यामुळे इथले इथं एक दीड दीड दिवसाचे असतात ते आत्ताही अशी रहदारी इथं चालूच असते असं ओके

होय आणि छान असते होय आणि तेवढेच सात आठ दिवस सुट्ट्या असते इथे शाळेला पण गणपतीच्या दिवसात आणि जेव हां जेवढे दिवस आहे तेवढे सुट्ट्या असते इथे पण प्रत्येक फॅमिलीमध्ये हेच सगळीकडे वातावरण छान चालू असतं आहे प्रत्येकाच्या घरी पण होय आणि

आणत नाही हां नाही इथे पण गौरीचं जे फंक्शन आहे ना ते सगळं नदीवर मोठ्ठ्यानं केलं जात आहे म्हणजे गौरी ज्या दिवशी येतात ना त्या दिवशी पूर्ण म्हणजे महिलांसाठीच तो स्पेस ठेवलेला असतोय नदीवरती खूप काही कार्यक्रम वगैरे अरेंज केलेले असतात त्या दिवशी एक दिवस पूर्ण आणि असे क का स्पर्धा पण असतात म्हणजे सा नऊवारी साडी वगैरे नेसून येणं किंवा काय हे फक्त महिलांसाठी त्या दिवशी केलं जात आहे परत ते मंडळ वगैरे असतात मग त्यांचे बारा दिवस तरी का होईना असतातच ना गणपती त्यामुळे एक शेवटचे चार पाच दिवस म्हणजे लहान मुलांसाठी वगैरे सीन पण केले जातात रात्रीचे जास्त तिथे मंडळाचे जे कार्यक्रम आहेत ते मात्र खूप मोठ्ठ्यानं असतात तिथून शाहूपुरी राजारामपुरी हे एरिया खूप फेमस आहेत म्हणजे गणपतीसाठी ती फेस्टिवल हे खूप मोठ्ठ्यानं तिथं साजरं केलं जात आहे आणि गणेश विसर्जनचं म्हटलं तर इथं पंचगंगा नदी आहे फक्त मोठ्ठे गणपती आहेत ते इकडे विसर्जन करायला आत्ता बंदी घातली आहे फक्त लहान गणपती सोडू शकतो आहे आपण पंचगंगेला बाकी इथं खण एक आहे राणी खण म्हणून तिथं मग मोठ्ठ्या गणपतींना परवानगी दिली अनंत चतुर्थी दिवशी तो एक खूप मोठ्ठा असा दंगा असतो आहे विसर्जन जरी असलं तरी ते दोन दिवस तिथं चालू असते आहे एका दिवसात असं संपत नाही

होय होय हां

महत्त्व आहे होय आमच्या इथे पण असं चौकाचौकांमध्ये कायल्या असे ठेवल्या जातात म्हणजे प्रत्येकजणच काय सु नदीला जाऊन विसर्जन करत आहे असं नाही आहे ज्याला जसं जमेल तसं तिथं केलं जात आहे असं प्रत्येक मंडळानं अरेंजमेंट केलेली आहे तशी आणि आता शाडूच्या गणपतीला पण खूप महत्त्व दिलं जात आहे इथं

बघूया की होय नक्की येते ह्या दिवसात ठीक आहे हां चालेल बाय हां